पूर्वीच्या काळात भातशेती करायला म्हणजे हे भातशेती करण्यासाठी बैलांचा उपयोग करायचेत जेणेकरून आपले जेणेकरून आपण आपण जे हे करतो जमीन उकरून ते भात लावायचे असतं त्यासाठी बैलांचा उपयोग करतात जे ते म्हणजे एका टायमिंगला दोन बैल असे एका टा एका रोमध्ये अ अरेंज केल्या जातात आणि त्याच्या पाठी एक असा जमिनीत जाणारी खणणारी अशी एक वस्तू असते ती अटॅच केलेली असते त्या बैलांच्या पाठीमागे ते जसे जसे बैल पुढे आतात त्याप्रमाणे जे पाठून ते फाळ असतो तो नांगरात जमिनीत घुसवतात आणि ते पुढं ओढल्याने जमीन अशी वरती येते त्यासाठी यूज केला जातो बैल बैल म्हणजे हां बैल एक असा प्राणी आहे जो कसे आपले न थांबता न दमता कितीही काम करू शकतो त्यानंतर काही म्हणजे शेळी वगैरे आहे त्याचं म्हणजे शेत करणं शेत म्हणजे काय त्याचं उत्पन्न हे दुधाचं उत्पन्न आहे ते मोस्टली यूज केला आ यू म्हणजे दूध हे महत्त्वाचं आहे त्यासाठी शेळी शेळी किंवा बकरी यूज करतात नंतर शेत शेत करण्यासाठी बैलांचे खत म बैलांचे शेणसुद्धा म्हणजे बैलांचे एक हे करतात भा अन्न जे पचत नाही ते बाहेर टाकतात ते खत म्हणून यूज केलं जातं शेण त्याचं ते एक यूजफुल आहे शेती करण्यासाठी बैल त्यानंतर पूर्वी पूर्वीच्या काळापासून चालत आलेली प्रथा म्हणजे शेती बैलाच्या बैलांनी शेती केली जाते सध्या आता तरी बाकीचे बैलांच्या बैलांचं आता कमी झालं आहे बैलांचं प्रमाण आता मशनरी आल्यामुळे त्याच्यामुळे बैलांचे कमी झालं आहे प्रमाण